काही वर्षापूर्वीचे जुने मोबाईल्स आणि आताचे सध्याचे स्मार्टफोन यांच्यामध्ये बराच फरक आहे आणि खूप तफावत आहे यांच्यामध्ये कारण की जे जुने मोबाईल्स होते तर ते फक्त फोन येणं आणि फोन घेणं एवढेच फंक्शन त्यामध्ये केले जायचे त्याच्यामध्ये दुसऱ्या इतर कोणत्याही गोष्टी आपल्याला करता येत नव्हत्या ऑनलाईन कोणत्याही गोष्टी चालवता येत नव्हत्या ना फेसबुक होतं ना ट्विटर होतं ना ही कुठल्या इन्स्टाग्राम होतं त्याच्यामध्ये आणि व्हिडिओ कॉलिंगचं कोणतेही ऑप्शन्स नव्हतं त्याच्यात आधीच्या जुन्या फोनमध्ये जुना फक्त फोन जो होता तो किपट कीपॅड पद्धतीचा होता परंतु आताचं जो आहे स्मार्टफोन याच्यामध्ये सर्वच गोष्टी अवेलेबल आहे इन्स्टाग्राम आहे फेसबुक आहे ट्विटर आहे त्यानंतर ऑनलाईन ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सगळ्या आपण आताच्या स्मार्टफोनमध्ये करू शकतो आताच्या स्मार्टफोन खूप सुधारित पद्धतीचे बनलेले आहेत फोर जी फोर जीनंतर फायू जी आलेले आहे आणि खूप काही बदल झालेला आहे विडिओ कॉलिंगवरून बसल्याबसल्या आपण कुठेही जगभरातील कोणत्याही लोकांसोबत बोलू शकतो आणि एकमेकांना बघू शकतो तर अशी आताच्या फोनमध्ये खूप काही बदल झालेला आहे आणि नेटवर्क कनेक्शन जी आहेत तर नेटवर्क कनेक्शनसुद्धा आधीपेक्षा आता खूप सुधारलेली आहेत नेटवर्क प्रत्येक सिमचं प्रत्येक कनेक्शनचं आपल्याला लेटवक अवेलेबल होते त्याच्यामुळे आता नेटवकची जास्त समस्या किंवा अडचणी येत नाहीत आपल्याला आणि जास्तीत जास्त नेटवकसाठी मी जो सिम वापरते तो आहे जिओचा सिम वापरते तर जिओच्या सिमला खूप जास्त प्रमाणामध्ये नेटवर्क अवेलेबल होते आणि यावरून खूप गोष्टीही सोप्या होतात डेटा पॅक जो आहे मी सातशे एकवीस रुपयाचा एटी फोर दिवसाचा मी डेटा पॅक रिचार्ज करते आणि त्याच्यामध्ये मला कॉलिंगही मिळते आणि डेटा पॅकही मिळते डेटा जो आहे मी यूटूब बघण्यासाठी किंवा ऑनलाईन काम करण्यासाठी मी खर्च करते आणि फोनवरून कॉलिंग करण्यासाठी मी त्याचा वापर करते तर अशा प्रकारे मला आताच्या स्मार्टफोनचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होत आहे